हां हॅलो बोल हां सांग अरे मी तुझ्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आहे ऑपोजिट

हां हां आहे यार मी बरा आहे इकडे पण खालच्या फ्लोरपर्यंत भरले आहे पाणी सेकंड फ्लोर ग्राउंड फ्लोअर एकदम भरलेला आहे बाकीचे सगळे वर आलेलं आहे वर टेरेसवर पण ऑलमोस्ट पोचलेले आहे सगळी माणसं वर वर पोहोचून बघत आहेत तुमच्याकडे काय हालत आहे तिकडे आमच्याकडे तर ग्राउंड फ्लोअरच्या वरती आला आहे म्हणजे हां दोन मंजलीपर्यंत तर भरलेलंच आहे हां हां ते सगळं काढून ठेवलेलंच आहे आधी आणि अजून खायचं वगैरे सामान आहे ना हां कधी लावलेला हां आणि खायचं वगैरे सामान हां हां तेच विचारणार होता हो आणला आहे माझ्या मम्मी घेऊन आली होती आधीच तुमच्या इकडे आहे का बंदोबस्त खायचं वगैरे हां आता समजत पण नाही हे पाणी कधी कमी होणार नाही नाही लहान पोरं सगळी वर बिल्डिंगमध्येच आहेत त्यांना हेमदेच आमच्या वरच्या फ्लोअरमध्येच ठेवला आहे सगळ्यांना हां ते पण आहे आणि ते ड्रेनेज सिस्टम पण केवढी खराब आहे पाणी पण जात नाही त्याच्यात म्हणजे म्युन्सिपॅल्टीला कधीपासून सांगतो आहे ते साफ पण करत नाही

ती कंप्लेंट केली तरी पण ते काय करणार ते हातावर हात धरून बसत राहतो

हां चालेल माझ्याकडे पण तसं आहे हां आहे तसं भरलेलं आहे सगळं सामान दोन तीन दिवसासाठी काय तर प्रॉब्लेम नाही येणार नाही मला पण वाटतो आहे नाही थांबणार

हां ते वरचे ते पोरं आहेत ना ती घाबरलेली आहे आता कसं बाहेर जाणार वगैरे पाऊस पण खूप भरतो आहे ना ते प्लड पण आलं आहे पाणी हां चालेल चालेल ठीक आहे